तसं पाहायला गेलं तर लहाणपणापासून मला गाणं लिहिणं आणि गाणं गाणं हेच्यात भरपूर प्रमाणात इंटरेश्ट होतं आणि आजून आहेही एक तुम्हाला किस्सा सांगतो माझी गलफ्रेंडचं आणि माझं जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा मी तिला माझ्या लेखणीतून म्हणजे माझे शब्दरचनेतून आणि माझ्या गायकीतून तिला भारावून टाकाचो अक्षरश मी ती सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न कराचो की आता आपल्याला काही लिहायचं आहे माझं भांडण झालं होतं त्या भांणाच्या वेळी मी विचार केला आत्ता मी हिची माफीपण मागू शकत नाही माफी मागितली तर आपल्याला सो सोत्तावर थोडा हे वाटतो की बाबा आपण पुरुष असून एका स्त्रीची कशी माफी मागावी म्हणून मी त्या गाण्याच्या पद्धत गाण्याच्या पद्धतीने मी तिची माफी मागायचो आणि ते तिला फार आवडायचं त्याच्यामुळे मला असे वाटते की आपण गाण्याच्या माध्यमातून एखाद्या च्या मनावर भुरळ घालू शकतो आणि मी तसं केलंही आहे आणि आयुष्यभर मी गाण्याच्या माध्यमातूनच माझ्या आवडत्या प्रेयसीचं जाऊ दे पण लोकांच्या मनावरपण भुरळ घालू शकतो एवढा मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण गाणी पाहायला गेलात तर गाणी हे मनातून निघतात आणि मनातून निघालेली सर्व गोष्ट असते ती प्रत्येकाला आवडतेच आणि कुणाचे मनावर सहज भुरळ घालून जाऊ शकते म्हणून मला माझ्या लिहिण्यावरही आणि गाण्यावरही तेवढाच अभिमान आहे